सरकार सगळ्या नागरिकांना समान प्रतिनिधित्व देतो सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे मुलींसाठी वेगळी शाळाच हे केलेले आहे त चालू केलेले आहेत त्यानंतर स सगळ्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे भाषा स्वातंत्र्य आहे सगळ्यांना समान सं संधी सगळ्या क्षेत्रात दिले दिलेल्या आहेत नोकरीमध्ये सगळ्यांना स सन स्वत स समान संधी आहेत स्त्रियांसाठी काही क्षेत्र राखी ठेवलेली आहेत आणि स सत्यमध्ये सहभ सहभागी व्हायसाठी म्हणून म्हटलं तर सत्यमध्ये रा अ ब अ बी ग्रामपंचायतीमध्ये स समावे लोकांना त्याच्यामध्ये एक निवडणुकीला उभा राहता येतं रागदी सोसाय सोसायटींच्या निवडणुकांमध्ये सुद्धा प्रतिनिधित्व सगळ्यांना घेता येतं त्याच्यानंतर कोपरेटिव्ह सोसायटी असेल नगरपालिका असेल नंतर राज्य अ अ अ राज्य सरकारच्या निवडणुका असतील त्या सगळ्यांमध्ये या या प्रत्येक नागरिकला आ प्रतिनिधित्वमुळं निवडणुकीला उभा राहता येतं कुणाला अ ग सरपंच ग्रा अ अ अ नगरपालिकेचे सदस्य विधानसभेचे सदस्य लोकसभेचे सदस्यपर्यंत सगळ्या गोष्टी कुठल्याही नागरिकला उभारता येतात तो अ एकवीस वर्ष पूर्ण करतोय अठरा वर्ष पूर्ण करतोय त्याला मताचा अधिकार आहे स्त्रियांना वेगळे वेगळेवेगळे धिकार दिलेले आहेत हे सगळं हे त्या राज्य सरकारच्या द तर्फे सगळ्यांना प्रतिनिधित्व दिलं जातं शो स्त्रियांसाठी राखीव जागाा ठेवलेले आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी अ व्यवस्थितपणे स्त्रियांना कसंय का आध वेगवेगळे फायदे असतील ते पोचवलेले आहेत त नवीन याच्या प्रमाणं स्त्रियांना अ लाडकी बहिण योजनेच्या द्वारे सुद्धा आता मजूत दिली जातीय